प्रिया सोनाली वैशाली चिंकू अर्जुन रती रेणू वंदना हर्षिता आकांक्षा लीना सुधीर गौतम आनंद नेहल पिहू काशवी मृणाली मृण्मयी ओजस्वी अंकुश आदित्य ज्ञानेश्वर गणेश हर्षवर्धन चित्तरंजन प्रवीण छाया शुभम वैभव विजय प्रीती गौरी पिंकू पिंटू विशाखा नथुजी नटराज रेखा सुनीता सीमा अविनाश प्रभाकर कांचन राहुल कविता अर्चना अंजली अनिल राजकुमार धर्मपाल गौतम राजेंद्र शोभा रुपेश प्रज्वल आचल करिश्मा करिना प्रिया ज्योती जिया रोहिणी शरद विष्णू रामभाऊ अच्युत भगवानराव मधुकर जया दीपक मंजिरी पार्थ मनिषा मंगेश रजत प्रेमलता हेमलता क्षेमलता सुनील मुक्ताई ममता हरीश किरण पल्लवी अंकिता रुचिका रवी नितीन सोहम आरजू अपेक्षा यश वैभव विशाल उमेश स्वप्नील सुरेश गीता गणेश माला नितेश जाँटी साहिल रमाकांत उमाकांत हरीश राजेश कमलेश दीपंकर मुकुंद मनोज मंगेश नागेश नरेश ललित कृष्णा जितेंद्र इंद्रजित हेमंत गोपाळ गजा धनंजय धीरज आश्विनी जुही क्रांती चैतन्य बापू अरविंद सुधाकर नयन तृप्ती